हां तुम्ही भैरवनात किराणा स्टोरमधूनच आहे बेट बोलताय ना मी तुमची कस्टमर बोलते गायत्री नाव आहे माझं आणि मी तुमची खूप जुनी कस्टमर आहेत आणि आत्ता दिवाळीचा सिजन चालू आहे तर मी मागच्याच महिन्यात तुम्हाला माझ्या किराण्याची लिस्ट सेंड केली होती वॉट्सपवर पण तुम्ही पूर्ण सामान इकडे म्हणजे पाठवलं नाही डिलिवरी नीट झाली नाही आणि खूप सारं सामान आहे की ते आलंच नाही अजूनपर्यंत आणि इकडे दिवाळीसाठी आम्हाला फराळ वगैरे आणि फराळ करायचंय आणि त्या तिकडे पाहुणे आलेले आहेत आमच्या घरी आणि आम्हाला खूप त्याचा त्रास होतो आहे आता पूर्ण तुम्ही लिस्टच का क नाही पाठवली आणि आम्ही दुखावलो गेलो आहे तुमच्यामुळे मी तुम्हाला वॉट्सऍप नंबरवर ती जी लिस्ट आहे ती सेंड केली होती हो हो ठीक आहे चालेल मी आत्ता सेंड करते आणि मला हे म्हणायचंय होतं की मला हे म्हणायचं होतं की तुमच्या जो किराणा आहे तिकडे तुम्ही कोणता सेल वगैरे ठेवला आहे का मी याबद्दल ऐकलं होतं ठीक आहे चालेल चालेल आणि माझी एक फ्रेंडे तिलासुद्धा तुमच्या इथे क्रि किराणामध्ये का काम हवं होतं तर तुम्ही आता न्यू न्यू कामगाराना घेणार का काम करासाठी ठीक आहे मग त्यावर तुम्ही नक्की कळवा मला ठीक आहे मग ठीक आहे थँक्यू